मी काही दिवसांपूर्वी मीसोवरून ना साडी ऑर्डर केलेली होती पिंक कलरमध्ये तर जेव्हा मी ऑर्डर केली जी साडी पण तो कलर जो पिंक कलर केलेला होता तो आलेलाच नाही दुसराच कलर आलेला आहे एकदम आणि एकदम असं म्हणजे एका साईडला साडी खूप छान दिसते ती पण बाकी साईडनी जो पदरचा साईड आहे तो फाटलेला आहे आणि एकदम असा कपड्यासारखी अशी गुंडाळी केल्यासारखं चुरमडल्यासारखी साडी आलेली आहे म्हणजे आपण जी ऑर्डर केलेली ती साडी नाही आली वेगळीच साडी आलेली आहे आणि कापड क्वॉलिटी तर एवढी खराब आहे त्याची की एका धुण्यामध्ये तर ती परत खूपच खराब होणार आहे आणि माझा हा खूप बॅड एक्सपिरियन्स आला की मी एवढी चांगली साडी ऑर्डर केली पैसे पण जास्त दिले त्या साडीसाठी आणि ती खूप खराब क्वॉलिटी आलेली आहे त्याची तर अशा पद्धतीच्या साड्या तर मी याच्यानंतर कधीच ऑर्डर करणार नाही कारण आपण पैसे देऊन सुद्धा आपल्याला ज्या म्हणायलाही काही ती साडी भेटलेली नाही आहे